अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जे मला लिहून समाजाला सांगायला आवडेल आणि त्यातली सर्वात मोठी आणि सगळ्यात आता होणारी जी गोष्ट आहे मोठी ती मी समाजाला सांगते की आता मुलींवर खूप अत्याचार होतो त्यांचं शोषण होतं आहे आणि ह्यामागे कोणतेही कायदे होत नाही आहे त्यांना जो पण हे गुन्हा करतात त्यांना अशी म्हणजे गंभीर कायदा दिला पाहिजे गंभीर त्यांच्यावर शिक्षा व्हायला पाहिजे अशी कोणतीही शिक्षा होत नाही व ते आरामात पणे सुटूनही जातात त्यांना थोडे पैसे दिले पोलिसांना की ते सोडून देतात त्याचप्रमाणे अशा छोट्या मोठ्या काही कारणं असतात की मुलींवर अत्याचार होतात जे की मुली सांगू पण शकत नाही कुणाला आनि आताच्या ह्या काळामध्ये अशा गोष्टी खूपच व्हायला लागल्या आहेत कारण आता समाजाला भीती नाही आहे याबद्दल कारण कायदाच जर गंभीर दिला नाही आहे आणि जर अशा अशा गोष्टींमध्ये जर आपण बरे के केले ह्या लोकांना तर मग कोण घाबरेल आणि कोण ह्याबद्दल आवाज उचलेल आणि ह्यामुळे मला असं वाटतं की आपल्यालाच आपल्या समाजामध्ये आपण हा जो कायदा आहे तो वेगळा केला पाहिजे आपण गंभीर कायदा जसे की फाशी देणे किवा असे वेगवेगळे आहेत की लगेच त्यांना त्याची एकदम गंभीर शिक्षा मिळावी असं जर कायदा काढला तर स तर बहुतेक मला असं वाटतं की अशा ज्या होणाऱ्या होणारे अपराध आहे गंभ अपराध आहे मुलींवर अत्याचार होतो आहे हे कमी होईल आणि मुली सेफ राहतील कारण आता मुली मुली सेफ नाही आहेत रात्रीच्याला तर सेफ नसतातच पण आता दिवसाही मुली सेफ नाही आहेत तर मला हेच म्हणायचं आहे की हा सगळ्यात मोठा जो विचार आहे आणि तो बरेच जण त्या त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही त्याबद्दल विचारही करत नाही थोड्यापुरते त्याबद्दल बोलतात वगैरे पण त्याचं जास्त काही नीट विचार करणं हे खूप गरजेचं आहे